मी जरी अपार्टमेंटमध्ये राहत असले तरी आमच्या अपार्टमेंटमध्ये खाली भरपूर मोकळी जागा आहे आणि त्या जागेचा उपयोग करून मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर तिकडे बरीच फुलांची फळांची अशी उपयुक्त झाडं लावलेली आहेत डाळिंब स्वस्ती जास्वंद लिंबू वगैरेंची झाडं असल्यामुळे तिकडे पक्षी पण येत असतात आणि त्या पानांचा खच देखील भरपूर पडत असतो पण मी विचार केला की बागांना हेच आपण नैसर्गिक खत म्हणून वापरलं तर काय होईल म्हणून मी त्य कचरा न समजता तो टाकून न देता तसाच झाडाच्या मुळाशी आमच्या साफसफाई करणाऱ्या ज्या बाई आहेत त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की हा कचरा तुम्ही असाच लोटून झाडांच्या मुळाशी गोळा करा त्यामुळे तो तिकडे कुजला जातो व उत्तम असं सेंद्रिय खत आपोआपच तयार होतं आजकाल माती विरहित शेती किंवा बागकाम करायला सांगतात मातीची कमतरता असल्यामुळे असाच आपण पाला पाचोळा जर उपयोग केला तर त्याच्यापासून उत्तम अशी माती तयार होत असते आणि त्यामुळे झाडांच्या मुळांशी गारवा पण निर्माण होत असतो आणि बाष्पीभवन कमी झाल्यामुळे पाण्याची गरज कमी होत असते तसंच उत्तम खत झाल्याने त्या खतावर या वनस्पती खूप झाड चांगल्या वाढत असतात त्यामुळे माझ्या बगीचादेखील खूप सुंदर असा फुललेला आहे हीच फुलं निर्माल्य किंवा नारळाच्या शेंड्या ओला कचरा जो स्वयंपाकघरात तयार होतो तो देखील मी झाडांच्या मुळाशी टाकते आणि असं आसपासच्या शेजाऱ्यांना पण सांगते त्यामुळे तो उत्तम कुजून तिकडे उत्तम असं खत तयार होतं आणि झाडांना बाहेरची कुठलीही रासायनिक खतं न देता झाडांची वाढ पण निरोगी होते त्याला सुंदर फुलं फळं होतात आणि बाहेर कार्पोरेशनमध्ये कचरा पण जात नाही त्यामुळे कचरा टाकण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे असा हा ओला कचरा तयार करून मी माझी बाग फुलवली आहे